आम्ही मॅम टुरिस्ट आहे तर आम्हाला थोडं खाद्यपदार्थ जे राहतात ना टुरिस्टसाठी त्यासंबंधी माहिती पाहिजे होती आम्हाला तर तुमच्याकडे कुठकुठलं पदार्थ उपलब्ध आहेत नाश्त्यासाठी जेवणासाठी हं

अच्छा

उकरपेंडी आहे का तुमच्याकडे ओक उपमा आणि उकरपेंडीमध्ये फरक आहे वेगवेगळे दोन प्रकार आहे ते हां आणि थालीपीठ आहे का तुमच्याकडे थालीपीठ आणि धिरडे अच्छा अच्छा आणि इडली दोसा अच्छा अच्छा पराठ्यामध्ये कुटले प्रकार आहेत तुमच्याकडे अच्छा अच्छा आच्छा अच्छा अच्छा अच्छा आच्छा आणखी काही आहे का लहान मुलांना आवडेल असं हं आच्छा आच्छा आच्छा हां हां मंजे ते सगळे चायनीज वगैरे आहे तुमच्याकडे नाही का चायनीज आहे तुमच्याकडे आच्छा अच्छा अच्छा अच्छा ठीक आहे मग आम्ही कळवतो तुम्हाला हा ठीक आहे